भारतामध्ये कथक ही शैली प्रसिद्ध आहे त्याशिवाय भरतनाट्यम आहे कुचीपुडी आहे मणिपुरी आहे या इ नृत्यशैली म्हणून मला ठाऊक आहेत याशिवाय ख्यातनाम नर्तक म्हणाल तर तुम्ही बिर्जु महाराजांचं नाव घेता येईल किंवा नर्तिका म्हणाल तर हेमा मालिनी आहे वैजयंती माला आहे जिने सिनेमातही चांगल्या पद्धतीचा नाट नाच केलेला आहे